खेळणे आरोग्यासाठी खूपच उपयोगाचे असतात खेळ कोणताही असतो तो तंदुरुस्ती आणि तेजो पणा निर्माण करतात क्रिकेट टेनिस फुटबॉल हाॅॅलीबॉल इत्यादी विशेष खेळ आहेत यासाठी साहित्यांची आवश्यकता असते शिवाय हे सारे खेळ महागडे आहेत पण कोणताही खर्च न करता खेळता येणारे खेळ म्हणजे कबड्डी खोखो कुस्ती इत्यादी माझा आवडता खेळ कबड्डी आहे हा खेळ खेळण्यासाठी जास्त जागेची गरज नसते कमी जागेत देखील हा खेळ खेळता येतो लहान मैदानात मधोमध रेषा काढली जाते खेळां खेळाडूंना दोन संघांत विभागतात प्रत्येक संघात सात सात खेळाडू असतात दोन्ही संघ रेषेच्या बाजूने उभे राहतात सर्वप्रथम कोणत्याही संघाचा एक खेळाडू श्वास धरून कबड्डी कबड्डी म्हणत दुसऱ्या बाजूला जातो विरुद्ध पक्षांच्या खेळाडूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो जर दुसऱ्या संघातील खेळाडूंनी त्याला धरले आणि त्याने श्वास सोडला तर तो बाद धरला जातो पण कोणत्याही एक किंवा एकापेक्षा जास्त खेळाडूंना हात लावून रेषेच्या अलीकडे आपल्या ल पक्षात आला तर त्याने स्पर्श केलेल्या सर्व खेळाडू बाद होतात इतिहास हा खेळ जवळपास चार हजार वर्षं जुना आहे कबड्डीचा उल्लेख महाभारतातच पण केला गेला आहे काही वर्षांपूर्वी कबड्डी फक्त पंजाबमध्ये खेळायचे नंतर आता हा खेळ भारतासह नेपाळ पाकिस्तान श्रीलंका इत्यादी खेळ देशात खेळला जातो कबड्डीला भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातो हा खेळ खेळण्यासाठी ताकद आणि बु्द्

चातुर्यांची गरज असते आज कबड्डी बांगलादेशाची राष्ट्रीय खेळ आहे कबड्डीला आता आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सामील केले आहे यामध्ये कबड्डी अधिकच लोकप्रिय होत आहे आजकाल महिला देखील कबड्डी खेळत आहे कबड्डी खेळ स्फूर्ती आणि शक्तीचा खेळ आहे कसे खेळतात कबड्डीचे खेळ दोन संघामध्ये खेळले जातात प्रत्येक संघात सात सात सदस्य असतात कबड्डीच्या मैदानांची माप जवळपास तेरा मीटर लांब आणि दहा मीटर रुंद असते या मैदानाला मध्यभागी रेषेत रेष ओढून दोन भागात वाटले जाते मैदानात प्रवेश केल्यानंतर टॉप्स केले जाते टॉप्स जिंकणाऱ्या संघांचा एक खेळाडू श्वास धरून कबड्डी कबड्डी म्हणत दुसऱ्या संघाच्या बाजूला जातो खेळाडूंना हात लावून बाद करायचे असते जर खेळाडू दुसऱ्या टीमच्या भागात जाऊन कोणत्याही खेळाडूला हात लावून परत आ आपल्या भागात येतो तर त्याला एक अंक मिळतो आणि ज्या खेळाडूला हात लावला आहे त्या खेळाडूला काही वेळासाठी मैदानाच्या बाहेर जावे लागते जर दुसऱ्या खे संघाच्या खेळाडूंनी हात लावून बाद करणाऱ्या या संघाच्या खेळाडूला पकडले तर त्यांना अंक प्राप्त होतात आणि या संघाच्या खेळाडूला बाहेर जावे लागते